हां पोळीभाजीसाठी सर तुम्ही भाजीमध्ये भाजी कोणती घेणार आहात मिक्स भाजी घेणार पोळी भाजीसाठी किंवा वांगी बटाटी कोणते करणार आहात तुम्ही मीच भाजी करणार सर वांगे बटाटे वांगे सर आपल्याकडे आतां असं हे के आपण आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात होलसेल रेटने आपण भाजीपाला खरेदी विक्री करतो आपण बल्क क्वांटिटीमध्ये कार्यक्रमासाठी करतो आपण सगळं

सर असं आहे पोळी भाजीसाठी आपल्याला भाज्या जास्त यूज कराव्या लागतात भाज्यांचे रेट्स पण आता पावसाळा असल्याकारणानं भाज्या पण लवकर खराब होतात त्याच्यामुळं भाज्यांचे रेट मार्केट सध्या टाईट आहे त्याच्यामुळं मं भाज्यांचं थोडंसं जास्त मटकी मटकी कारण मटकीचं करायचं असेल तुम्हाला मटकीचे तर मटकीचा पण ते जास्त जाईल कारण मट वगैरे ते पण जरा महाग आहेत त्याने तर आपण तुमच्यासाठी कन्सेशन वगैरे करू शकतो सर आम्ही संगम संगमनेर मार्केटयार्डमधून मार्केटच्यामधून करतो

नाही जास्त नाही सर शेतकऱ्यांकडून आपण ज्या शेतकऱ्या आपण ज्या रेटमधे घेतो त्याच रेटमधे का कारण आपण होलसेलर आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांकडून ज्या रेटमध्ये त्याच त्या जवळपास त्याच रेटमधे आपण विक्री करतो हो सर आप सर आमच्या आमच्याकडे जे व्हेजिटेबल जे शेतकरी आहे ते आपल्या जवळपास जास्तीत जास्त कॉन्टॅकमध्ये येतात त्याच्यामुळं मग आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही संध्याकाळी कार्यक्रम संध्याकाळी आपला तर मग त्यांना चार वाजता घरी किंवा मग संध्याकाळीच आपण त्यांना ते अवेलेबल करून द्यायला लावू शकतो याच्यानंतर हो सर आपले आ आम सर आमच्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत आमच्या पूर्ण तुम्हाला जेवढं मटेरियल पाहिजे तेवढं आम्ही बॅगिंग करून ते तुमच्यापर्यंत पोहोचतं संदीच भाजीसाठी आपल्याला बटाटे पाहिजे असं बटाटे तेच बटाट्याचं रेट आपलं आत्ता सध्या आहे तीस रुपये पर केजी त्याच्यानंतर वांगी वांगे पंधरा पन्नास रुपये किलो आहेत कांदा कांदा पन्नास रुपये किलो आहे ह आणि आपलं मटकी मटकी झालं तर मटकी आपलं साठ रुपये पर केजी आहे आपल्याकडं टोमॅटो टॉमॅटोचे टॉमॅटोचे रेट आत्ता सध्या तीस रुपये पर केजी आहेत

हो चालेल सर तुम्ही ॲड्रेस सांगा आम्हाला आम्ही तुम्हाला संध्याकाळी करून देतो हो ठीक आहे हो सर